जर माझ्या बालपणातील प्रवासाची जर एखादी आठवण असेल तर ती मला माहिती आहे मी गावाला कधीही जात असतो तर मी प्रवासच करत राहतो माझं गाव हे अकोला अकोला जिल्ह्यापासू अकोला तालुक्यापासून खूप प शंभर किलोमीटर अंतरावर आहे त तिथून माझा बसने प्रवास होत राहतो वेगवेगळ्या गावांना मी भेटी देत राहतो माझ्या मामाच्या गावाला जाताना मी वेगवेगळ्या गावांना भेटी देत राहतो माझे आईवडील पण माझ्यासोबत असतात बहीणभाऊ माझ्यासोबत असतात आम्ही सर्वजण जा जा गा गावाला जाताना हे हा प्रवास करतच असतो आणि ह्या प्रवासातील मला एक आठवणीची गोष्ट अशी आहे की या प्रवासातील मी जेवढ्या पण गावांना कारण की हे प्रवास माझे पाच वर्ष झाली मी गावाला गेलो नाही आहे आणि तोच माझा एक आठवणीचा प्र प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी वेगवेगळ्या गावांना वेगवेगळ्या गावातील लोकांना मी भे भेट दिलेलं आहे असं करता करता मला ती खूप मजा येत होती मला ती प्र प्रवास करता करता म्हणून ती एक आठवण म्हणून राहिलेली आहे